भारतीय वाहतूक व्यवस्था ही अप्रतिम असून भारतात असणाऱ्या प्रत्येक रोड हा राष्ट्रीय रोडला जोडला गेलेला आहे त्यामुळे लोकांची होणारी सोय आणि पाहता भारत सरकारने केलेल्या असंख्य योजनेचा लाभ हा प्रत्येक नागरिक उचलत आहे सध्याला भारतीय वाहतुकीसमोर असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे की वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारे जे वाहने आहेत त्यामुळे होणारी लोकांची अपदा त्यामधून आपल्याला दिसून येते आता सध्याला प्रत्येकाकडे प्रत्येकाचे वैयक्तिक असे वाहन असल्यामुळे रोडवर गर्दीचे वातावरण निर्माण होते त्याचमुळे ही सगळ्यात मोठी समस्या मला दिसून येते आणि ह्या पुढे मिळणारी संधी म्हणजे आत्ता जर आपण सर्वांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर ही कमी होऊ शकते